दोन हजार चोवीस वर्ल्ड कप फायनलचा क्रिकेट वर्ल्ड कप फायनलचा जो सामना होता त्या सामन्यामध्ये मी एक प्रेक्षक म्हणून सहभागी होतो आणि खरंच ते तो जो सामना होता तो अविस्मरणीय सामना आहे माझ्यासाठी कारण त्या फायनलमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता आणि तब्बल दोन हजार तेरानंतर म्हणजे जवळजवळ अकरा वर्षानंतर आय सी सीची जी ट्रॉफी आहे आहे ती भारताने जिंकली होती आणि याचा आनंद पूर्ण देशाने खूप मोठा उत्सव साजरा केला आणि हे खरंच खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट होती त्यामुळे हा एक अविस्मरणीय क्षण आहे जो मी कधीच विसरू शकत नाही आणि तो ती मॅच बघण्याचा जो अनुभव होता तो अनुभव खरंच खूप भारी होता ज्यामध्ये आमच्या जे काही खेळाडू असतील त्या खेळाडूंचं खूपही मोठं योगदान आहे आणि त्या खेळातलं प्रत्येक बॉल म्हणजे बॉल टू बॉलची जी मॅच आहे त्या मी बघितलेल्या आहे आणि हा अनुभव खरंच खूप चांगला होता